राज्यातील मुख्य आरोग्य सुविधांविषयी बोलायचे झालं तर साधारणपणे रुग्णालय दवाखाने नर्सिंग होम किंवा सामुदायिक आरोग्य केंद्रे सरकारी आरोग्य केंद्रे अशा काही सुविधा आहेत ज्या खरोखरंच लोकांना चांगली सेवा रुग्णांना चांगली सेवा देतात आणि हो म्हणजे रुग्ण त्यांच्याकडे अतिशय भरपूर मोठ्या संख्येने रुग्ण त्यांच्याकडे सेवा घेण्यासाठी जातात असं आहे की सामुदायिक आरोग्य केंद्र किंवा सरकारी आरोग्य केंद्र यामध्ये आणि खाजगी आरोग्य केंद्र यामध्ये फरक इतकाच आढळून येतो की सामुदायिक आरोग्य केंद्र किंवा सरकारी आरोग्य केंद्रावर दिस बऱ्याच अंशी दिसणारा स्वच्छतेचा अभाव जो खाजगी रुग्णालयांमध्ये किंवा खाजगी आरोग्य केंद्रांमध्ये दिसत नाही तर किंवा सेवा देण्याची थोडीशी तत्परता जी खाजगी आरोग्य केंद्रात आहे ती सामुदायिक किंवा सरकारी आरोग्य केंद्रात दिसून येत नाही त्याच पद्धतीने नर्सिंग होम असेल रुग्णालय दवाखाने असतील खाजगी आणि सरकारी यामधला मुख्य फरक हा स्वच्छतेचा आहे त्यानंतर सेवा सुविधा पुरवण्यातील तत्परतेचा आहे वेळेचा आहे पण जर आपण आर्थिक निकष लावायचा झाला तर खाजगी ठिकाणी आपल्याला जास्त पैसा नक्कीच मोजावा लागतो म्हणजे त्या अनुषंगानी जर सरकारी रुग्णालयात किंवा सरकारी नर्सिंग होममध्ये लोकांनी यायचं ठरवलं जास्त लोकसंख्येने तर तेवढी फक्त मॅनेजमेंट आपल्याला नक्कीच बघावी लागते म्हणजे आज हिंदुजा अपोलो किंवा अशी काही मोठी हॉस्पिटल्स आहेत किंवा पुण्यातील दिनानाथ मंगेशकरसारखे मोठे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटल्समध्ये लोक का जातात याचा थोडासा सरकारी यंत्रणांनी नक्कीच विचार करायला हवा कारण की कारण तिथे जाणारे तिथे येणारे एक्सपट डॉक्टर अर्थात एक्सपट डॉक्टर हे सरकारी रुणालयात देखील येतात पण प्री ऑप आणि पोस्ट ऑप म्हणजे कुठल्याही ऑपरेश्टीव प्रोसिजरच्या कुठल्याही सर्जरीच्या किंवा मोठ्या प्रोसिजरच्या आधीची आणि नंतरची जी काळजी घेतली जाते खाजगी रुग्णालयात ती सहसा सरकारी लु रुग्णालयात त्याची थोडीशी तत्परता दिसून येत नाही आणि त्यामुळे आणि स्वच्छतेचा देखील अभाव त्यानंतर जागेचा अभाव बरेचदा असं दिसून येतं की भरपूर प्रमाणात पे रुग्णांचा ओघ सरकारी रुग्णालयात असतो पण तेवढी पुरेशी जागाच अवेलेबल नसते सो या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपल्याला तफावत आढळते